मुख्य कारण आता तणावग्रस्त जीवन जीवनशैली अगदी ब उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येकजण प्रत्येकजण कोणत्या गोष्टीतून कोणत्या टप्प्यावर कोणत्या वाटचालीतून पुढे जात असतोय हे ते त्या प्रत्येकाला माहीत असते ताणतणाव ही तर प्रत्येकाच्या मनावर आता अधिराज्य गाजवत आहे अगदी त्यामध्ये ब ब आर्थिक सामाजिक मग गोष्टीतल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या मनावर दडपण आणणाऱ्या आहेत अगदी ताणतणाव अगदी समाजातले बाबा गोष्टी आहेत किंवा बाबा आर्थिक बबा ब गोष्टी आहेत बाबा शिक्षण घेतलं आहे शिक्षण घेतलं आहे पण बाबा आता नोकरी नाही नोकरी नाही तर नैराश्य मग अशा कितीतरी गोष्टी आहेत आणि ब त्याही पुढं आता की प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले घरटी पहिलं एक मोबाईल असायचा आता ऑनलाईन शिक्षणामुळं प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला अगदी माणसागणीक मोबाईल आला आहे माणसा माणूस मोबाईल सोडेना मग सोडेना मोबाईलमध्ये गुरफटून गेलेला आहे गुरफटून मो मोबाईलमध्ये गेला की मग डोळ्यांसारखे गंभीर आजार डोकं दुखी असे कितीतरी गोष्टी आहेत की माणूस त्या मोबाईलमध्ये गुंतून पडला की बाकी गोष्टी त्याला दिसूनच येत नाहीत मग तिथं तिथून त्याच्या मनावर मानसिकतेवर कितीतरी गोष्टींचा हा मग परिणाम होत असतोया गुंतागुंतीचे प्रश्न आणि मग काय की मग ते मोबाईल मी आणि माझं जीवन अशी जी घटना म्हणजे दिनचर्या चालू राहिलेली आहे त्यामुळं तो त्यातून बाहेर पडेना त्याला खरोखर तर मुक्त संवादाची गरज आहे मुक्त वातावरणाची मुक्त येथे मग या गोष्टीमुळं शारीरिक मानसिक गोष्टीकडं दुर्लक्ष होत आहे मग शारीरिक व्याधींनी मग मग मग तो व्या जखडून गेलेला आहे मग अनेक प्रकारचे गंभीर आजार होत असतायत वगैरे आणि त्या टाप्प्यावर त्याला ते मृत्यूचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे